नमस्कार मी काही दिवसांपूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला होता मला आता त्याचा त्याचं स्टेटस हवं होतं म्हणून मी तुम्हाला खरंतर फोन करते आहे मध्यंतरीच्या काळात मी तो ते स्टेटस चेक करायचं पूर्णतः विसरून गेलेले होते तर आता तुम्ही मला त्याच्यासाठी मदत करू शकता का माझा पासपोर्ट तयार झाला आहे की नाही किंवा केव्हा तो केव्हापर्यंत तयार होईल मला तिथे येऊन कलेक्ट करायला लागेल की तुम्ही तो माझ्या घरी पाठवणार आहात याच्याबद्दल मला तुम्ही माहिती देऊ शकता का हो माझा अर्ज क्रमांक आहे आय पी एल शून दोन शून्य दोन चार शून्य सहा शून्य तीन हो मी पुण्यातूनच अर्ज केला होता आणि माझ्या पासपोर्टचे शेवटचे चार अंक आहेत एक शून्य तीन तीन हो मी सगळे सगळे कागदपत्र त्याच वेळेला सबमिट केले होते आणि त्यांनी मला त्याची पावतीसुद्धा तशी दिलेली होती धन्यवाद मॅडम म्हणजे पुढच्या चार दिवसांमध्ये माझा पासपोर्ट तुम्ही म्हणत आहे की कधीही येऊ शकेल माझ्या घरी आणि मला त्याच्यासाठी स्वतः घरात उ उपलब्ध राहणं किंवा उपस्थित राहणं गरजेचं आहे ओके अजून एक मला शंका अशी होती विचारायची की तुम्हाला कल्पना आहे का काही सब ज्यावेळेला पासपोर्ट माझ्या घरी येईल त्यावेळेला मला काही माझं ओळखपत्र वगैरे दाखवावं लागेल का आणि सिद्ध करावं लागेल का ही पासपोर्ट घेणारी ज्याचं पासपोर्ट आहे ती व्यक्ती मीच आहे अच्छा आधार कार्ड चालेल ठीक आहे आणि अजून एक मला असं विचारायचं होतं की ज्यावेळेला मी माझा पासपोर्ट कलेक्ट करेन त्यावेळेला मला काही चार्जेस म्हणजे काही शुल्क तिथे द्यावं लागेल का कारण मी असं ऐकलं आहे की शुल्क भरावं लागतं म्हणून अच्छा शुल्क नाही आहे का ओके धन्यवाद